हो मी गाण्याचा रिया रिॲलिटी शो बघतो आणि मी काय माझ्या घरात सगळे बघतात कारण सगळ्यांनाच आम्हाला आवड आहे गाणे ऐकण्साठी खूप आणि बोलायला पण आम्हाला गाणे आवडतात आणि खूप असं गाण्याचे शोज आहेत जे आम्ही अटेंड करतो जाऊन आणि त्यात त्यात माझा जो आवडता कार्यक्रम आहे तो आहे इंडियन आयडल आणि त्याच्यामध्येपण मी खूप एकदा दोनदा जाऊन शो फक् बघून आलेलं आहे स्वतः आणि मला खूप आनंद होतो ते गाणे ऐकून आणि भविष्यात जर मलापण चास भेटला तर मी कुठल्या तरी कार्यक्रमात सहभागी होण्याचं मला खूप मनापासून इच्छा आहे आणि मी नक्कीच सहभागी होईल त्याच्यामध्ये आणि आणि माझं एक नाव करेल तर